माझ्याकडे अनेक प्रकारची फुले देणारी तसेच शोभिवंत झाडे आहेत त्यांना पाणी व इतर जी काही व्यवस्था असेल ते देण्याचं काम आम्ही दोघंजण म्हणजे मी आणि माझी पत्नी दोघे मिळून करत असतो रोज पाणी देणे आणि त्यांची अगदी व्यवस्था करणे व्यवस्थित निगराणी करणे हे काम आम्ही दोघे आवडीने करतो जर मी बाहेर गेलेलो असेल तर माझी पत्नी हे काम करत असते शक्यतो आम्ही दोघेही बाहेर कधी जात नाही पण यदाकदाचित जर अशी वेळ आलीच आम्ही दोघेही बाहेर जाण्याची तर आम्ही शेजाऱ्यांना पाणी घालायला सांगतो किंवा शेजारी अगदी आमच्यासारखेच त्यांच्या रोपांची काळजी घेण्याचं काम करतात त्यांची देखभाल करणे त्यांना वेळोवेळी जे काय पाणी आहे खत आहे ते देण्याचं कामसुद्धा शेजारी करतात आम्ही फक्त त्यांच्याकडे आमच्या कडलं असलेलं खत ते देण्याचं काम करतो ते अगदी आवडीने करतात आणि झाडे ही महत्त्वाचीच आहेत कारण प्रदूषण जे आहे ते दु ते वा व्यवस्थित करण्याचं काम ते करतात धन्यवाद